हॅलो हॅलो आहे काय इश का तो रे अरे मी तुझा मित्र बोलतो आहे सचिन नवले अरे अरे आपले जे अनिल गोसावी सर आहेत ना त्यांनी आपल्याला सिद्धेश्वर महादेव टेम्पलला म्हणजे त्यांचं मंदिरात जायचं आहे आपल्याला तर दहा बारा जणांची ट्रीप ऑर्गनाईज करायची आहे तर त्यांनी मला सांगितलं का ती ट्रीप ऑर्गनाईज कर बस डेपो वगैरे बघ मुलांला आपल्याला घेऊन जाता येईल नाही का सिद्धेश्वर महादेव टेम्पलला मग एक काम करतो का आपण दोघं जणं एकत्र येऊन मग ते ऑर्गनाईज करू ट्रीप जरा नाही का हो अनिल गोसावी सरांनी मला सगळं सांगितलं आहे ट्रीप सिद्धेश्वर महादेव टेम्पलला जर गेल्यानंतर तिथं एक नंबर टेम्पल आहे अरे ते जर ते म्हटले तिथं एकवीसशे रुपये फी मुलांकडून पण एक नंबर टेम्पल आहे मुलं पण खूश होऊन जातील अरे आज आहे ना चार तारीख आहे चार तर आपण काय करू आठ दिवसाची पुढची तारीख घेऊ म्हणजे दहा ते अकरा तारखेच्या दरम्यान कारण की आता ऑर्गनाईज करायचं आहे आता ऑर्गनाई हो बस ऑर्गनाईज करू आणि आपल्या मुलांना सांगून पण ते नाही का म्हणजे ते फीचं बघतील घरी सांगतील नाही का

हो आपण हां मुलांना मँडेटरीच ठेऊ मँडेटेटरीच ठेऊ मुलांला फिजिकल फॉर्म घेऊन येण्यासाठी परत त्यांचा डाक्टरचं सर्टिफिकेट वगैरे अपंग व्यक्ती जर असेल कोणी तर त्याला आपण फारस फक्त मनाई ठेऊ ट्रिपला येण्यासाठी बरोबर

ऐक ना अरे मित्रा आपण काय करू एक टाईमचं जेवण आहे ना आपल्या ट्रिपचं ऑर्गनायझरतर्फे देऊ आणि एक टाईमचं जेवण आपण डबे आणायला लावू मुलांना अजून काय करायचं सिद्धेश्वर महादेव टेम्पल जवळच एक छोट छोटे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मुलाला भेट देऊ तिथं स्विमिंग पूल आहे मुलाला मस्त मजा घेता येईल देवाचं दर्शन पण होईल अरे मित्रा तू तू तुला हे माहीत आहे का रे मित्रा तिथं सिद्धेश्वर महादेव टेम्पल काही एक शिवाजी महाराजांचा खूप मोठा किल्ला पण आहे हो नक्कीच हो नक्कीच एकवीसशे रुपये फी जरी असली तरी आपण एक दोन ठिकाणं जवळपासची घेऊ एक दोन डिपारमेंट एक दोन एक दोन डिपारमेंटला पण सांगू आपल्या आणि कॉमर्स डिपारमेंटची सहल आपण घेऊन जाऊ नाही का तर आत्ता आठ ते दहा जणांनी पैसे भरलेले मी काहीना सांगितलं होतं आधी अजून दहा ते पंधरा जण बाकी आहे ते भरतील पैसे मग आपण ट्रिप ऑर्गनाईज करू अकरा तारखेला चालेल ना हो अरे अरे अरे मित्रा आपले बाकीचे डिपार्टमेंट आहे ना त्यामुळं चालेल मग तू मला येऊन भेट मग आपण दोघं ऑर्गनाईज करू बस वगैरे मुलांच्या फी वगैरे कंडक्ट करू सगळ्या ओके